मला माहीत असलेले पाच जिल्ह्यांची नावे तर पहिला जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा दुसरा जिल्हा अमरावती जिल्हा आणि तिसरा जिल्हा म्हणजे वर्धा चौथा जिल्हा म्हणजे बुलढाणा आणि पाचवा जिल्हा म्हणजे यवतमाळ